मराठी भाषा ही तशी प्राचीन भाषा आहे आणि जगामध्ये मराठी भाषा ही भाषेचा क्रमांक हा जवळजवळ तिसऱ्या क्रमांकावर मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा म्हणून तिसऱ्या क्रमांकावर जगात मराठी भाषेला मान आहे मराठी भाषा ही फार प्राचीन भाषा आहे आणि मराठी भाषा ही प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात कर्नाटक काही मलं तेलंगणा ही महाराष्ट्राच्या आसपासची लागून म राज्यं आहेत तिथे काही प्रमाण मुख्यकरून महाराष्ट्र आणि बाकीच्या राज्यात काही प्रमाणात बोलली जाते मराठी भाषा मराठी भाषा ही साहित्य मराठी साहित्य फार समृद्ध साहित्य आहे म्हणजे अगदी आपण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांपासून ज्ञानेश्वरीतून येणारी प्रा ही प्राकृत मराठी आहे त्या अगोदर जी तिथून सुरू झालेली मराठी भाषेची वाटचाल आहे ही समृद्ध मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेमध्ये अत्यंत बदल होत आलेले आहेत मराठी भाषेचं स्वरूप त्याच्यातील शब्द त्यांचं व्याकरण आणि त्यातून म मराठी भाषेमध्ये जे जे प्रमाणित प्रमाण मराठी भाषा आहे ह्याचा विचार केला तर बदल होत आलेला आहे आता या मराठी भाषेला तून निर्माण झालेल्या अनेक बोलीभाषा आहेत ज्या बोलीभाषा मराठी भाषेवर आधारित आहेत पण त्याचं बोलण्याचा ढंग त्याचं त्यातील शब्द त्याचं व्याकरण आणि हे काहीसं अलग असलं तरी मराठी भाषा ही मुख्य प्रमाण मराठी भाषेवर जे बोलीभाषा ती प्रमाण मराठी भाषेवर आधारित आहे पण जसजसा काळ म्हणजे ज्ञानेश्वरांपासून किंवा ज्ञानेश्वरीपासून आपण बाराव्या शतकापासून जर विचार केलात तर आतापर्यंत ह्या जवळजवळ एक हजार नऊशे वर्षामध्ये मराठी भाषेच्या भाषेमध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत म्हणजे अनेक ब नवीन शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत उदाहरणार्थ काही आपलं उ द्यायचं तर झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत काही शब्द बाहेरून भाषेतनं कन्नड भाषेमधून म्हणा किंवा काही उर्दू भाषेमधून म्हणा किंवा पारसी भाषेमधून आलेले शब्द आहेत पण हे स्थित्यंतर सततच होत राहतं जसं जसं आता आधुनिक युगामध्ये जिथे आता कॉम्प्युटर्स आलेला आहे आर्टिफिशयल इंटेलिजन्स आलेलं आहेत आणि अनेक सॉफ्टर्स आलेले आहेत ॲप्स आलेलं आहे इथे भाषेमध्ये आता एक गतिमानता आलेली आहे गतिमानता म्हणजे आता काही भाषा मराठी भाषेतील शब्द हे आता कालपेव झाले म्हणजे एक मागे पडलेले आहेत त्यासाठी त्या ठिकाणी नवीन शब्द जन्म घेताना दिसत आहेत उदाहरणार्थ सोशल मीडियावरून किंवा समाज माध्यमावरून वापरले जाणारी मराठी काहीशी गतिमान मराठी आहे म्हणजे त्याच्यात व्याकरणापेक्षा ती मराठी भाषा समजण्यासाठी किंवा जे त्यातून संवाद साधण्यासाठी त्याचा वापर केला जातो ती गतिमानता आलेली आहे त्यामुळे आता ज्यावेळी आपण मराठीचा भा विचार आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या दृष्टिकोनातून करतो त्यावेळी मराठीमध्ये ती आव्हानं अशी मला अशी काही दिसत नाहीत काय मराठीला एक समृद्ध पाया आहे खोल पाया आहे त्याला एक विशिष्ट असं व्याकरण आहे त्याला प्रत्येक शब्दामध्ये शब्दाची जी जडणघडण झालेली आहे त्याला एक आधार आहे त्यामुळे आणि मराठी भाषा ही सर्वदूर पोहचलेली आहे मराठी भाषेचं साहित्य हे जगातल्या अनेक लायब्ररीमधून ती पुस्तकं भाषांतरित अवस्थेत भाषांतरातून म्हणा किंवा अशातून साहित्य पोहचलेलं आहे त्यामुळे मराठी भाषेला आधुनिक युगात कोणती आव्हानं अशी आव्हानं अशी नाही म्हणता येणार पण मशीन्न आणि माणूसं ह्यामधला ज्यावेळी आपण सुसंबंध स्पष्ट करत जातो भाषेच्या दृष्टिकोनातून हां त्यावेळी काही जरूर भाषेमध्ये बदल करावे लागतील पण ते फार अत्यल्प असतील कारण तुम्ही भाषा एका दिवशी किंवा एका क्षणात नाही बदलू शकत त्याला एक प्रचंड कालावधी जातो आणि माणसांच्या बोली भा चालीतून ती आलेली भाषा असते त्यामुळे मी आता एखादा शब्द नवीन निर्माण करतो असं नाही म्हणता येत आणि निम्मवान निर्माण केला तरी तो प्रचलित व्हावा लागतो आणि त्याला एक आधार असावा लागतो त्यामुळे मराठी भाषेला तशी आधुनिक युगामध्ये मोठी आव्हानं आहेत असं मला नाही वाटत काय त्यामुळे मराठी भाषा ही तशी हळूहळू समृद्ध होत जाणारी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अनेक बदल होत जातील अनेक शब्द नवीन येत जातील काही शब्द हे मागे पडत जातील नामशेष होतील काही नश् जातील म्हणजे प्रचलित प्रचलनातून जातील वापरातून जातील आणि काही व्याकरण दृष्ट्या थोडीशी भाषा सुटसुटीत होत जाईल असं मला वाटतं